भारतीय चित्रपट आणि संगीत ह्याविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे आणि माझं मत त्याच्याबद्दल आहे की भारतीय चित्रपट आणि त्यातून मराठी चित्रपट मराठी संगीत हे खूपच छान आहे आणि त्याच्यातून जे त्यांना दुसऱ्यांपर्यंत किंवा लोकांपर्यंत जे काई पोचवायचं असतं ते खूप कमी वेळात आणि खूप चांगल्या पद्धतीने पोचवण्यासाठी मदत होते आणि तुम्ही एकत्र कुटुंबासोबत वेळ घालवण्याचं एक चांगलं माध्यम म्हणजे मराठी चित्रपट आणि आताच्या धकाधकीच्या जीवनात मराठी चित्रपट किंवा एकत्र कुटुंबाने बघण्यासारखे चित्रपट हे फक्त जास्तकरून मराठीतच बघायला मिळतील त्याचप्रकारे मला ऐतिहासीक सिनेमा किंवा ऐतिहासिक मालिका खूप आवडतात आणि त्यातून माझी आवडती मालिका आहे संभाजी आणि त्याच्यातून माझ्या आवडता अभिनेता अमोल कोल्हे आणि माझी आवडती अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आहे आणि मला क्लासिकल म्हणजे पारंपरिक संगीत आवडायला संगीत ऐकायला खूप आवडतं आणि त्यातून जर एकोणीसशे सत्त्याऐंशीची किंवा त्यापेक्षा जुनी गाणी असतील तर ती आवडायला ती मला खूप आवडतात आणि ती मी अजूनही ते ऐकते आणि माझा आवडता गायक आदर्श शिंदे त्यांच्या आवाजात एक वेगळीच मजा आहे आणि त्यांचा आवाज एवढा सुंदर आहे की एकदा ऐकलेलं गाणं परत ऐकायलाच पाहिजे एवढी त्यांच्या आवाजात एक सुंदर मजा एक चांगला